लहानपणापासून मला खेळ खूप आवडतात लहानपणापासून मला खेळाचं खूप छंद आहे आणि खेळण्यामध्ये लहानपणापासून मी टिप्पस वगैरे लंगडी वगैरे सगळे खेळायची न आता पण मी खेळ खूप खेळते आणि त्याच्यामध्ये टिप्पसमध्ये खेळण्या पहिले ड चॉकने डब्बे आखायचे त्याच्यामध्ये मग सगळे मोजायचे आणि मग टिप्पस सुरुवात करायची मग डब्बल आपले घर बांधायचे सगळं ते त्याच्यामध्ये येते ना आता पण मी खेळ खेळते आणि आता मला खो खो खेळ खूप आवडते आणि खो खो खेळ मी हे खेळायला जाते त्याच्यामध्ये अकरा मुली प्लेयर राहतात आणि दोन टीम राहते आणि त्याच्यामध्ये गेम पटापटा खेळायला लागते खो खोला खो एक मुली जर धावत तीन मुली धावत असतात आणि एक मुलगी त्यांना पकडासाठी राहते ते एक मुलगी त्या एकाला खो देऊ देऊ पटकन त्या तिन्ही पण मुलांना आऊट करा लागते आणि असं सगळं करून पूर्ण खेळ ते खेळायला लागते आणि त्या खेळामध्ये खूप चांगला आहे त्याच्यामध्ये आपण स्टेट नॅशनल सगळ्या याच्यावर आपण जाऊ शकतो आणि त्याच्यावर आपण आपण आपल्या भारतासाठी पण खेळू शकतो आणि हा खो खो गेम खूप चांगला आहे